तसं जर म्हटलं तर माझं सर्वात आवडतं जो कार्यक्रम आहे टेलिव्हिजनवरचा तो आहे डोरेमॉनचा कारण की लहानपणीपासनं मी जो डोरेमॉन बघत आलेली आहे म्हणजे इतकंच नाही तर त्यात कार्टूनमधे जर म्हटलं तर छोट्यात छोटी गोष्टीला त्यांनी म्हणजे असं खूप मोठी माहिती दिलेली आहे म्हणजे खूप नॉलेजेबल वस्तू आ खूप नॉलेजेबल माहितीसुद्धा त्याने भेटते की नेहमी नेहमी आपल्याला जीवनात कष्ट करायला पाहिजेत कधीही दुसऱ्यांवर अवलंबून नसायला पाहिजेत वगैरे वगैरे